हो सोशल मीडियावर खरंतर पोस्ट वा फोटोची टाकण्यामागचा उद्देश करत आहे एक बाबा एखाद्या सा सामाजिक उपक्रम राबवला कि बाबा एखाद्या प्रेरणादायिक गोष्टी आहे त्या ठिकाणी आपण भेट दिलो तिथं काही गोष्टींचा आपल्याला आणि समाजाला त्याचा त्या गोष्टीचा फायदा होईल किं बाबा वृक्षषारोपण घ्या नदी स्वच्छता घ्या असे जे उपक्रम आहेत ते खरोखर समाजाला प्रेरणादायी आहेतच किंवा एक सामाजिक भान म्हणून आपण जे त्या उपक्रमांमध्ये त्या चळवळीमध्ये सहभागी झालेलो असलो की ते शेअर करण्यामागचा हाच उद्देश किंवा हां कुठेतरी काहीतरी बघत चांगलं घडतंय आणि बबा लोकांनी बघ बबा फूल नाही फुलाची पाकळी इतपत त्यामध्ये जर स सहभाग दाखवला तर बबा स्वच्छता मोहीम घ्या किंवा वृक्षरोपण घ्या वृक्षसंवर्धन नुसतं वृक्षारोपण करून फायदा नाही तर त्याबरोबर वृक्ष संवर्धन सुद्धा नका झाडे किती लावली ह्याच्यापेक्षा किती जगवली याला महत्त्व आहे शंभर झाडे लावण्यापेक्षा बबा तू बबा मी नुसते हां मी बाबा शंभर लावली मी बाबा दोनशे लावली हे म्हणण्यापेक्षा मी बाबा दहा झाडं लावली पण ती बाबा त्या झाडांची बाबा तितकीच काळजी पण घेतली बाबा बबा झाडं लावली तर बबा त्याची बाबा सावली मिळू शकते ब वातावरण बघा ऑक्सिजन बघा प्रदूषण कमी व्हायचं प्रमाण आता पावसाचा अल्प प्रमाणे मग ह्या गोष्टीसाठी कुठेतरी बाबा ज्या केलेल्या कामाची बाबा कुणीतरी दखल घेण्यापेक्षा कुठंतरी काहीतरी चांगलं घडते किंवा बाबा इतरांनी वेळ बाबा हां हे योग्य हां ह्या गोष्टीसाठी त्या लोकांना ते पहावं पाहिलं मिळावं बबा त्यातून त्यांना प्रेरणा मिळावे किंवा बाबा असे ना सर्व किंवा बाबा शेअर केला फोटो तर ते मागचा एक उद्देश आहे की बाबा काय नाय बाबा कुठेतरी आपन कुठं काय चुकलेला सुरुवात हे करताना ते काम करताना बाबा हां बबा मग त्या व्यक्तीने आपल्याला समजा माहिती मिळतं हां थोडंस तुम्ही अशा पद्धतीनं की केलं तर ते चांगलं झालं असते अशा गोष्टीसाठी खरं तर बी योग्य म्हणून बाबा ती फोटो शेअर केले तर चांगलं राहील